हा हॅलो ते रिक्षा रिक्षा हवी होती ओरोसला जाण्यासाठी आता नऊ वाजता पाहिजे ओरोस स्टेशनला आम्ही चारजणं आहोत काय हो काय सांगताय दोनशे रुपये अहो पण बाकीचे रिक्षेवाले किती कमी घेतात भाडं बाकीचे रिक्षावाले दीडशे एकशे वीसपर्यंत तर घेतात तुम्ही काय दोनशे खूपच सांगताय

हो सगळं मान्य आहे पण आता आम्ही लेडीज आहोत आणि जरा अर्जंट पाहिजे म्हणून म्हणून तुम्ही तरी पण जरा बघा जरा ॲडजेस्ट करा काय पण फक्त दहा रुपयेच काय कमी जरा बघा दीडशे जरा दीडशे तुमचं नाही माझं नाही दीडशे घ्या ठीक आहे मग आता काय ठीक बांदकरवाडीमध्ये या दोन नंबर शाळा ठीक आहे ठीक आहे हां